हॅलो हां जी

हो हो अच्छा कोणत्या तारखेला पाहिजे नाही तर तुम्हाला अच्छा हां बारा तेरा चौदा आणि तुमचं बजेट तेरा कसं काय आहे बजेट बजेट कितीपर्यंत आहे तुमचं हां तर मग तर फ्री वेडींग वगैरे आहे का त्याच्यामध्ये अच्छा लोकेशन वगैरे तुम्हाला माहीत आहे की आम्हाला सांगावं लागेल ते आम्ही अरेजमेंट करून देऊ सगळं पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागते आमच्याकडे हां म्हणजे रेंटने आणते ना आमच्याकडे रेंटने देत असतो आम्ही ज्वेलरी असते परत कॉस्ट्युम असते आणि तुम्हाला परत जे काही लागते ते आम्ही सगळे प्रोव्हाइड करू पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लावू आम्ही फोर्टी फाईव्हपर्यंत वगैरे बजेट जाईन तुमचं हजारपर्यंत तीन दिवसात त्याच्यामध्ये प्री वेडींग पण आलं तुमचे कॉस्ट्युम सगळं आलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला पडेल का ठीक आहे ना मग ठीक आहे आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला लोकेशन वगैरे सांगू आणि कधी यायचं ते पण सांगतो आणि तुम्हाला दोन तीन दिवसात मी कळवते लोकेशन शोधून आणि तसं मग आपण करून टाकू फ्री वेडिंगचं आधीचं हां हां ते लोकेशन वगैरे पाव लागेल ना तुम्हाला कसं सूट होते का कॉस्च्युम्स म्हणजे आधी मला फोटो पाठवा तुम्ही तुमच्या भावाचं आणि त्या होणाऱ्या वहिनीचं त्याच्यावर लोकेशन वगैरे कुठं कॉस्च्युम त्यांना कोणते सूट होते काय हे आम्ही सगळं चेक करते नंतर हां हां ते त्याच्यामध्ये जाईल पण फ्री वेडिंगमध्ये ॲक्चुली नवरी न नवरदेवाचेच असते आणि तुमचे तर त्याच्यामध्ये येणारच हां हां ठीक आहे ठीक आहे